मराठी भाषेतील काही सामान्य म्हणी आषाढाचा वारा म्हणजेच असमर्थ आणि अस्थिरता दुसरा आहे पाण्यात माशाला ओळख ओळखले तीव्र साक्षातला किंवा त्या नंतरची कामगिरी तिसरा आहे सासू सुनेच्या भांडणात तिसरा बाजूला बसणे म्हणजेच काय तर पारखणे आढळणे किंवा वि विवादात न पडणे चौथा आहे नाचता येता आंगण टपटप हाताळणाऱ्या कामात अयशस्वी होणे नंतर कांदा लसूण खाणे वस्त्र किंवा उपकरण वापरले आणि वाक्य विचार जे आहेत ते कसल्या गोष्टीत आलं तरी चुकत नाही धाडस करून काहीही करणे दुसऱ्या आहे कामाचा तोटा येणार नाही म्हणजेच काय तर कोणतीही गोष्ट करण्याचा आदर्श असतो तिसरा आहे झुकता शिळा परत पाहणं म्हणजेच आळशीपणाने काम करणे चौथा आहे चुकले तरी शिकले चुका करूनही शिकणे पाचवा आहे कसली काळजी करू नका सब ठीक होईल म्हणजेच काय तर धीर देणे आणि चिंता न करण्याचा सल्ला